पुस्तक वाचणं ही माझी आवड आहे आणि त्यामुळे हाताशी येईल ते प्रत्येक पुस्तक मी वाचत सुटतो खूपदा असं होतं की आपल्या हातात आलेलं पुस्तक आपल्याला नंतरच्या काळात आवडत नाही आहे पण एखादं सहज म्हणून घेतलेलं पुस्तक तुम्हाला आवडायला लागतं रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेलं पुस्तक पॅपिलॉन ह्या अशा पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे पॅपिलॉन ही एका गुन्हेगाराची गोष्ट आहे हा गुन्हेगार तुरुंगातून पलायन करू पाहतो आणि बहुतेक वेळा त्याचा प्रसंग त्याचा प्रयत्न फसतो पण शेवटी तो आपल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतो आणि तुरुंगातून पळून जायला पळून जातो त्या एका गुन्हेगाराची ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे ही गोष्ट वाचता वाचता आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे आणि इतर व्यक्तींच्या अनुभवाकडे पुन्हा नव्यानं पहायला शिकतो खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगली किंवा त्यांना एकांत कारावासाची विजनवासाची शिक्षा ब्रिटिश सरकारनं सुनावली होती असा ऐकून आपण ऐकून असतो पण नेमका एकांतवास म्हणजे काय अज्ञातवास म्हणजे काय विजनवास म्हणजे काय किंवा काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय याची उत्तरं आपल्याला माहिती नसतात आणि याचा अनुभव आपल्याला यावा असंही आपल्याला वाटत नसतं पण पॅपिलॉन या पुस्तकातील काही प्रसंग वाचत असताना आपल्याला या सगळ्या कृतींचा अनुभव यायला लागतो आणि त्यामुळं दुसऱ्या पातळीवर आपण ज्यांना ओळखतो त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची उंची आपल्या नजरेत अगदीच वाढत जाते आणि त्यामुळे हे पुस्तक मला प्रचंड आवडलं कारण पुस्तकामध्ये एका व्यक्तीच्या आयुष्याबद्दल सांगितलं असलं तरीही आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातले प्रसंग अनुभव हे दुसऱ्यांवरती आरोपित करतो आणि त्यामुळं आपण इतरांचंही आयुष्य समजून घेतो कुष्ठरोगी व्यक्तिंबाबत किंवा अज्ञातवासाच्या शिक्षेच्या बाबत माझ्या संदर्भात वाचक म्हणून मला हा अनुभव आला आणि त्यामुळं सुरुवातीला हे पुस्तक आवडेल की नाही असा प्रश्न जो पडलेला होता तो एकदम बाजूला जाऊन मी पुस्तक हाता वेगळं करत असताना ते मला प्रचंड आवडलं होतं